आपण रोज स्वयंपाक करत असतात त्यामध्ये मी रोज स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी पोळी असं रोज राहतात पण एक एखाद्या वेळेस पनीरची भाजी करत असते एखाद्या वेळेस असं मसाल्याची भाजी वगैरे करत असते एखाद्या वेळेस हफ्त्यातून एकदा चिकनची भाजी करत असते आणि चिकनच्या भाजीमध्ये जसं आपण मसाला मसाले यूज करतो त्यासाठी आपण कांदा लसूण डाळ आणखी असं तांदूळ आणि मसाला वाघमारे मसाला आणखी बादशाह मसाला असं यूज करून आपण भाजी पक करते त्यानंतर आपण तेलामध्ये मसाले टाकून त्यामध्ये तिखट मीठ बाकीचे जे पदार्थ असतात ते टाकून सांबार आणखी चिकण टाकून ते आपण शिजवत असतो आणि त्यानंतर आपण एखाद्या वेळेस इच्छा झालीच तर बिर्याणी वगैरे करतो त्यासाठी आपण कांदे वगैरे भाजून ठेवतो साईडला आणि भात शिजवते त्यामध्ये भातामध्ये इलायची असं काही खडे मसाले वगैरे टाकतो त्यासाठी भात आधी शिजवून घ्यायचा नंतर मग त्याला द फोडणी द्यायची आणि नंतर बिर्याणीचे जे मसाले आहेत त्या त्यावर डेकोरेट करायचे आणि वरून सांबार वगैरे टाकून सगळ्यांना वाढायचं